हा गाईड बोलत आहे का हं काही नाही आम्हाला महाराष्ट्र दर्शन फिरायचं महाराष्ट्र दर्शन घ्यायचं होतं तर त्याच्यामध्ये कोणकोणते जे तुम्ही प्लेस ठेवले आहेत कोणकोणते ठिकाणं आहे हो का त्र्यंबक हा किती म्हणजे किती हा सगळं क्षेत्र करायसाठी किती दिवस लागतील वीस वीस दिवस लागेल ना तर त्या वीस दिवसासाठी किती खर्च येईल वीस दिवसांचा हो का नाही आमची फॅमिली आहे आम्हाला सर्व फॅमिलीचाच फॅमिली ज म्हणजेच पूर्ण फॅमिलीच असणार आहे त्याच्यामुळे आम्हाला महाराष्ट्र दर्शनसाठी पु राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था तुमच्याकडे आहे की आम्हाला बघावं लागेल हो का जेवण्याची आणि राहण्याची पण व्यवस्था होईल ना त्यात ह ठीक आहे आणि ह आणि आम्हाला एका दिवसामध्ये किती ठिकाणं दाखवण्यात येईल मग हो का आणि आमच्यासोबत काही लहान मुलं पण आहे त्यांच्या याच्यानुसार प्रवासामध्ये कधी कुठे ते थांबायचा वगैरे प्रश्न पडला तर थांब म्हणजे थांबायचं असं आहे ना त्याच्यामध्ये सगळी व्यवस्था आहे ना ह नाशिक त्रंबकेश्वर आणि पंढरपूर कोल्हापूर हो ना आणि आजूबा हो का हां ठीक आहे ना तिथे मग काही एक्स एक्स्ट्रा पैसे द्यावं लागेल की त्या त्यातच ॲड होईल सर्व नाश्ता वगैरे हां चहा नाश्ता वगैरे काही करायचं राहिलं तर आम्ही स्वतःच्या पैशानी करून घेऊ हो हो ठीक आहे ना मग ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता की कसं की ऑन हो ठीक आहे न मग